मी फोन घेतला होता पहिला एका दुकानातून म्हणजे पहिला चांगला लागला मला म्हणजे तो खूप वर्ष टिकला तसा चार पाच वर्ष म्हटलं तरी चालेल पण त्यानंतर जो दुसरा तेच प्रॉडक्ट मी घेतलं आहे खूप दिवस पण झाले नाही तर ते जसं वापरलं तसं म्हणजे हँग व्हायला लागलं आहे म्हणजे त्याची रॅम पण कमीच आहे कॅमेऱ्याची क्वालिटी म्हटली तर त्या फोनसारखी तितकी तशी फ्रेश मग काय मला वाटली नाही क्लियारिटी नाही आहे आणि सेटिंगचा असा खूप गुंता झाला आहे ह्यावेळी म्हणजे त्या पहिल्या फोनमध्ये जसं समजत होतं की लगेचच्या लगेच त्यांच्यातले फंक्शन सगळे समजत होते तसे यामध्ये आता समजत नाही आहेत खूप क्रिटिकल असं वाटतं आहे यूज करताना आणि क्लियारिटी पण चांगली नाही आहे हँग होतो आहे खूप फोन हँग होतो आहे आणि मध्ये मध्ये तर पूर्ण असं स्विच ऑफ आणि स्विच ऑन असं दोन्ही पण होतं आपण न काही करता त्यामुळं म्हणजे सेकंड प्रॉडक्ट हे मला इतकं काही खास वाटलं नाही हा निगेटिव्ह पॉइंट आहे माझा पहिल्या फोनबद्दल मी काहीच बोलत नाही त्याच कंपनीचा होता आणि तेच मॉडेल होतं पण आत्ता ह्यामध्ये खूप काही असा बदल झाला आहे